स्त्रीपुरुषांच्या पोहण्याच्या अशा काही वेगळ्या पद्धती असतील असं मला नाही वाटत कारण पोहण्याची पद्धत ही सगळ्यांसाठी सारखीच असते मग तो स्त्री असो मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्यामुळे पोहणे पोहण्याची पद्धती सगळे दोघांसाठी सारखीच आहे त्याच्यामुळे स्त्री व पुरुषांसाठी मग ते जो स्ट्रोक स्त्रियांनी मारला पाहिजे जो की तो स्ट्रोक पुरुषांना पण आला पाहिजे किंवा जो पुरुषां स्ट्रोक मारतात तो स्त्रियांनाही आला पाहिजे त्यामुळे त्या दोघांच्या पोहण्याच्या पद्धतीत काही फरक आहे असं मी कधीतरी कुठे ऐकलं नाही किंवा बघितलंही नाही त्यामुळं दोघांच्या पद्धतीही सारख्या असतात पोहणे हे पोहण्याचे कोणत्या कोणत्या कोणाच्या वेगवेगळ्या जेंडरवरून पोहण्याची पद्धत वेगळी की असते असं तर नाही पोहण्याच्या सगळ्या पद्धती ह्या दोघांना ह्या सारख्या शिकवल्या जातात त्यामुळं स्त्रीपुरुषांच्या पोहण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या नाहीत असं मला वाटतं